अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणं हे अतिशय चुकीचं आहे त्यामध्ये जसं उ उदाहरणार्थ आपण नजर काढणे झालं जर याच्यावर जर ठेवलं तर ते शारीरिकदृष्ट्या असतात पण त्यच्यामध्ये नजर लागणे म्हटलं म्हणजे काहीच नसते त्यानंतर कोणीच विश् कोणी असं म्हणतो की जसं मांजर आडवी गेल्यानंतर पाच पावलं पुढे किंवा मागे चालायचं पण त्या गोष्टी चुकीचं आहे ती तिच्या रस्त्याने सरळपणे जात असते आपण अशा अंधश्रद्धा गोष्टी मनात ठेवून कुठल्याही कार कार्याला जायचं नसते त्यामुळे आपण दुसरी गोष्ट तो त्यांनी आपल्याला छान आहे असं म्हटल्यानंतर आपल्याला नजर लागणे हासुद्धा एक विषय चुकीचा आहे त्यच्यानंतर आपण कुठे जात असताना का आपल्याला म्हणलं का हो कुठे चालले हासुद्धा एक अंधश्रद्धेचा प्रकार आहे त्याला टोक वगैरे म्हटले जाते पण त्यामध्ये तो प्रकार कसं नसतंय तो साहजिकरित्या आपल्याला विचारत असतो अशा अशा टोटक्या गोष्टी आपल्या मनामध्ये ठेवायच्या नसतात आणि कुठल्याही प्रकारच्या अशा अंधश्रद्धेच्या मागे लागून आपले जे कामं चांगले असतात त्याच्या मा त्या अशा अंधश्रद्धेच्या मागे लागायचं नसते